आमच्या राज्यात आरोग्य सेवेसाठीच्या अपूर्वी निधीची समस्या राज्याने चांगल्या प्रकारे हाताळली आहे काही मोठमोठ्या लोकांकडून निधी जमा केला काही जे वा व्यापारी आहे त्यांच्याकडून निधी जमा केला अशा वेगवेगळे प्रकारे निधी जमा करून लोकांनी क अपूर्वी निधीची समस्या समस्या हाताळली आहे किंवा जिथं निधी कमी पडतोय तिथं जे सरकारी सरकारी जॉब करत नौकरी करतात त्यांच्याकडून काही निधी जमा केला जे ज्यांची परिस्थिती चांगली आहे जे निधी जम देऊ शकतात त्यांच्याकडून निधी जमा केला आणि काही श्श मोफत शिबिरं घेऊन घेतले त्यामुळे पण आरोग्यामध्ये लोक श्श शहरातील आरोग्य लोकांच्या आरोग्य सुधारले काही मोफत सुविधा दिल्या जसं की रक्त चेक करणं हृदयाचे काही विकार असतील ते चेक करणं ज्यांची कुणाची साखर वाढली असेन तर ते चेक करायचं असंन तर ते पण मोफत चेक केलं यामुळे पण निधीची कमी निधी असूनही आमच्या राज्यामध्ये कधीच काही अडचण आली नाही जरी पण कधी सरकारकडून अपुरा निधी आला असेल तर जे जे जी परिस्थिती चांगली आहे जे पैसे जमा करू शकतात किंवा निधी देऊ शकतात त्या सगळ्या लोकांनी राज्याला मदत केली आणि सगळ्या रा सगळ्या राज्यातील लोकांनी एकत्र येऊन त्या निधी जर कमी असेल तर त्या निधी कसा पूर्ण होईल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्यामुळे सगळ्यांनी एक एकत्र एक एकत्र येऊन निधी जमा केला निधी जमा झाल्यानंतर जे पण आरोग्य व बाबतचे कारणं असतील किंवा ज्या पण कधी जे ते ज ज्या पण कधी कामं झाले नसतील रक्त वगैरे चेक करनं तर ते पण पूर्ण झालं